हॅलो

हॅलो हो हो बोला बोला अच्छा का नृत्यासाठी ओके का काय झालं का नाही कसं आहे ते ती अजून लहान आहे आणि सुरुवातीपासून नृत्य शिकणे ही खूप छान गोष्ट आहे तिच्यासाठी आणि तिला ते जमतं पण छान आहे तर तुम्ही बिलकुल म्हणजे टेन्शन घेऊच नका तिच्या डान नृत्याबद्दल खूप छान पुढे प्रगती होणार आहे तिची तर तिला त्याच्यासाठी वेळ द्या थोडा ती छान करते आणि घरी तिला मी सांगितलं आहे एकच तास प्रॅक्टिस करायची बाकी आपली प्रॅक्टिस आपला सराव आपल्या क्लासेसमध्ये होत असतो

त्याच्यात मला पुढे सगळं म्हणजे त्याच्यातच मला करिअर करायचं होतं पण मग आता मी त्या गोष्टीला साईडने बघितलं अभ्यास पण केलं तर मग होऊ शकतं व्यवस्थित आता तिने तिचा छंद जोपासला आणि नंतर साईड बाय साईड हे करत राहिली तरी पण होऊ शकतो व्यवस्थित तर तुम्ही एकदा तिला व्यवस्थित मार्गदर्शन करा मी तिच्याशी एकदा बोलते अभ्यासाकडे दुर्लक्ष नको ह्वायला आणि सगळ्या गोष्टी होतात बरोबर हळू हळू तिच्या वयाप्रमाणे ती सगळं व्यवस्थित शिकेल काय वाटतं तुम्हाला म्हणजे तु नाही नाही हे हे हा तुमचा चुकीचा उद्देश झाला हे हे मात्र चुकीचं झालं की पोट भरणं आणि नाचणं किंवा अभ्यास करणं आणि कमवणं हा हा चुकीचा उद्देश आहे जर पुढे तिला नृत्यातच सगळं शिकायचं असेल तर आजकाल त्यातही आपल्याला खूप ऑप्शन्स आहेत खूप पर्याय आहेत आजकाल तुम्ही निशंक होऊन तिला तिचा छंद जोपासू द्याल आणि ती व्यवस्थित करेल पण तिला फक्त सांगा की आपण आभ्यासाबरोबर आपण आपलं छंद जोपासतो आहे तर आपण त्यानुसारच आपण सराव करायचा तुम्हाला कसं वाटतं आहे त्या बाबतीत हां ते हां हो तेव्हा हो हो ती जेव्हा छान नृत्य करते नाचते त्यावेळेस ती खूप खूष असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना ह्या खूप महत्त्वाच्या असतात ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाबरोबर घडवून आणणं हे गरजेचं झालं आहे आजकाल सगळ्या गोष्टींना आपल्याला महत्त्व द्यायचं आहे मुलांच्या दृष्टीने आणि तुम्ही अज अ पालक मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही तिला तिथे छंद अजून काही असतील तर ते जोपासू द्या आणि अभ्यास पण करेल ते असं काही नाही तिच्या वयाप्रमाणे ती तशी बरोबर सगळ्या गोष्टी शिकेल हळू हळू तुम्हाला शंका होती का की ती करते का नाही व्यवस्थित असं हां नाही कसं असतं ना लहान मुलांचं त्यांच्या कलेने घ्यावा लागतं आपल्याला तरं तिला मी समजवेन एकदा की तू घरी पण व्यवस्थित काय शिकवलं ते दाखवत जा त्याचा सराव करत जा आणि काही वेळ सराव झाल्यानंतर काही वेळने नंतर अभ्यास पण करायचा अभ्यासाच्या वेळेस अभ्यास डान्सच्या वेळेस डान्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिला पण सांगा मी पण सांगते आणि तुम्ही काही चिंताच करू नका तिथं छान होणार आहे या नृत्यामध्ये ती खूप उंचावर जाईल वरच्या पदावर आणि तिला जे गाठायची उंची ती ती तिच्या वयात बरोबर गाठील तर तुम्ही निशंक होऊन तिचा क्लास कंटिन्यू ठेवा काहीच त तक्रार नका करू तुम्ही सगळं व्यवस्थित छान होईल तुम्हाला काय वाटतं